हां बोला की

हां हां हां माहिती आहे माहिती आहे बरोबर हां हां ते तिकडचा रस्ता जरा हे आहे त्यामुळं जो ट्रॅक्टर आहे तो तिथं येऊ शकत नाही तर माझ्याकडं आणखीन तक्रारी तशा आलेल्या आहे तर ते आता आपण असं ठरवतो आहे म्हणजे आपलं जे काम सुरू आहे कचरा घंटा गाडीचं ते चांगलंच आहे तर ती घंटा गाडी तिथं छोट्या प्रमाणातला छोटा टेम्पो एखादा नेता येईल का तर असं ठरवतो आहे आपण

नाही नाही आणि तुम्ही तुम्ही मेंबर आहे म्हणून तुमच्याकडं त्या तक्रार करणारच तर तुम्ही त्यांना आपल्या ग्रामपंचायतीतर्फे असं त्यांना सांगा की आपण आत्तापर्यंत दोन रिक्षांचं म्हणजे ते छोटे टेम्पो नसतात का ते ठरवलेले आहे तर ते आपल्याकडं उद्याच एक तारीख आहे तर एक तारखेपासून ते सुरू होत आहे आणखी हां आणखीन कसं हां आणखीन कसं होणार आहे की तो रस्ता जो आहे ना हां तर ते त्याचं टायमिंग एक आपण ठरवून ठेवू आणि ते सगळ्यांना तसं सूचित करू आधी की इतक्या इतक्या वाजताच तुमच्याकडे येतील प्रत्येक गल्लीतलं टायमिंग वेगवेगळा असेल एक तासानंतरचं वगैरे असा आणि ते आपण ठरवून मग कसं होईल आपली जी मीटिंग होणार आहे आज संध्याकाळी तुम्ही आत्ता फोन केलात ते बरं झालं म्हणजे आज संध्याकाळच्या मिटींगमध्ये आपलं ते पूर्ण तयार होऊन जाईल आणि आपण ते कळवून टाकू नक्की नक्की हां ओके हां चालेल हां हां हां

हो हो हो आता आपल्या मीटिंगमध्ये आपण आणखीन एक ठरवणार आहोत की जे घर व्यवस्थित कचरा देणारं आहे तर त्यांचे आपण एक आदर्श पुरस्कार देणार आहोत त्याच्यामध्ये हां हां बरोबर आणखीन एक मला तुमच्या पाटील गल्लीतली आणखीन एक मला कळालेली हे होतं की तुमच्या इथं ते सोलरचा एक दिवा काहीतरी बंद पडलेला आहे

हां हां हां कारण आपण काय करतो आहे की ते हां त्या माणसालाही आपण दिलेलं आहे त्याचं ते आपण अंदाजपत्रक आजच्या मीटिंगमध्येच आपण हे करून एक दोन दिवसात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे ते काम कारण कसं होतं आहे जर समजा तिथं लाईट नसेल तर तो जरा आणखीन अंधार भाग आहे आपल्या गावात तसं काही प्रश्न नाही पण परगावाहून येणाऱ्या माणसाला ते अडचणीचं झालेलं आहे हां मग आज संध्याकाळीची जी मिटिंगची नोटीस तुम्हाला मिळालेली आहे ना हां मग संध्याकाळी आपण भेटतो आहे आणखीनही काही असतील ना शंका किंवा काही हे तर ते घेऊन येऊ मग आपण संध्याकाळी भेटू चार वाजता

थँक्यू थँक्यू ओके या हां